मला शर्टमधून कसं चेक पॅटर्न प्लेन पॅटर्न आणि त्यामध्ये प्लेनमध्ये म्हटलं तर एकदम डार्कनेसमध्ये त्यामध्ये शर्टस् आवडतात आणि आता जस्ट मी दोन दिवसा अगोदर एक शर्ट घेतलेला आहे तो ग्रीन कलरचा आहे आणि शाईनिंगवाला एक ब्लॅकवाला शर्टस् मध्ये म्हटलं तर टीशर्टस्पेक्षा मला शर्ट फार आवडते घालण्याकरीता आणि ते बरोबर फिटिंगमध्ये असलेले पाहिजे त्यामुळे आपण शर्टच एक रिॲक्शन छान दिसते